पोचले बाबा एकदा बरं झालं तुम्ही मिळालात म्हणून नाही तर एवढ्या रात्री कोणी सोडलं असतं मला हो म्हणजे होत्या बऱ्याच रिक्शा तुम्ही यायच्या आधी पण कुणी थांबत नव्हतं हो हो थॅंक्यू थॅंक्यू सो मच एवढ्या रात्री सोडलंत तुम्ही मला व्यवस्थित घरापर्यंत हो ना ट्रॅफिकही किती आहे तरी हा थोडा आतला रस्ता आहे ना त्यामुळे जरा सुनसान असतो जरा बरं नाही वाटत चालत वगैरे यायला एवढ्या रात्रीच्या वेळेत भीती असते म्हणून हो हो तुमचा नंबर देऊन ठेवा म्हणजे कसं जर का याच भागात असाल आणि मला कधी परत गरज पडली तर मी तुम्हाला कॉल करू शकते ना म्हणजे आता तेवढं तुमच्याबद्दल माहिती झालं आहे तर परत कधी तुमच्या रिक्षेने येताना काही भीती वाटणार नाही किंवा म्हणून हो हो हो चालेल ना अगदी अगदी मी देईन रिव्यू गुगलला काही हरकत नाही आहे हो हो हो चालेल ठीक आहे थॅंक्यू